गाण्याचा भजन आणि भावगीत हे दोन प्रकार मला गायला आवडतात भावगीत आवडण्याचं कारण असं आहे की भावगीतामध्ये जे लिहिलेले शब्द असतात ना ते शब्द खूप मनाला म्हणजे स्पर्शून जातात त्यामुळे ते गायला मजा पण येते आणि तो अर्थ समजून गाताना एक वेगळाच आनंद होतो त्यामुळे भावगीत खूप आवडतं आणि भजन हे गायला आवडतं भजनामध्ये सुद्धा खरं तर एक वेगळा सख्यभाव आहे जो ईश्वराबद्दल आहे अणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे ईश्वराची आळवणी केलेली असते किंवा ज्या प्रकारे त्याचं नामस्मरण केलं जातं किंवा ज्या प्रकारे आपला जे अद्वैत भाव जो ईश्वराबद्दलचा जो त्याच्यामध्ये होतो आणि त्याच्या बरोबर म त्याच्या साथ संगत असणारी जे वाद्य आहेत ते वाद्य आणि गाणं याचा जो मिलाप होतो तेव्हा जे मनाला जे मनात जे काही तरंग उठतात त्याचं वर्णन नाही करू शकत एक वेगळीच अनुभूती आपल्याला येते अणि आपण एका वेगळ्या स्टेजला जाऊन पोहोचतो असं मला खूप वाटतं स्वतःला विसरून जाणारी गोष्ट आहे भजन ही आणि फक्त म्हणजे त्याच्यामध्ये गाणं सूर शब्द ह्यापेक्षा सुद्धा एक वेगळ्या पातळीवर जातो आपण ध्यानाच्या परमोच्च सीमेवर जातो असं मला वाटतं शारीरिक पातळीवर मानसिक पातळीवर आणि भावनिक पातळीवर सुद्धा या तीनही पातळ्यातून जो आनंद मिळतो त्यालाच बहुतेक सत् चित् आनंद म्हणत असावेत असा आपलं माझा एक समज आहे आणि त्यामुळे भजन आणि भावगीत हे अगदी माझ्या हृदयाजवळची असणाऱ्या गोष्टी आहेत